हो माझ्याकडे आहे आरोग्यविमा आणि मी त्याचा उपयोग पण केलेला आहे माझ्या कुटुंबासाठी कुटुंबातल्या लोकांसाठी त्याचा वापर केलेला आहे कारण एक एक अशी बीमारी आली होती की त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तर मी त्या वेळेस अचानकपणे माझ्याकडे जुना विमा असल्यामुळे त्या विम्यापासनं मला काही बीमारीसाठी लागणारा जो पैसा होता तो पूर्ण मला त्या विम्यातून मिळाला त्यामुळे त्या विम्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे